मराठी भाषेचे व्याकरणाबद्दल ज ज सांगायचं झालं तर व्याकरण जे आहे मराठीचे तं एवढं कठीण आहे की जो आधीपासनं लहानपणीपासनं ज्याचं जन्मच मराठी भाषेच्या स्वरूपात झाला आहे तोच त्याच्याबद्दल जास्त जाणून घेऊ शकतो पण मराठी भाषेचा अभ्यास करायसाठी ज्याला व्याकरण जाणून घेणे आहे त्याला खूप कठीण जाईल कारण की मराठी भाषेमध्ये व्याकरण असे आहे की काही असे भरपूर शब्द आहेत जे त्यांना समजणार नाहीत त्यांच्या डोक्यात भरणार नाहीत की असे असे काही शब्द आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्या उच्चारणही बरोबर निघणार नाही आणि व्याकरणामधे जे छोटे छोटे शब्द राहतात जसे अंग याचाही उपयोग मराठी भाषेत बोलताना आपण करत नाही तर असे भरपूर सारे काही शब्द आहेत आहे नं जर उच्चारणामधे सर्व भाषेचे म्हणजे मराठी भाषेचे जे काही व्हेरिएशन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारे मराठी बोलली जाते जशी मराठवाड्यात वेगळी बोलली जाते खानदेशची मराठी वेगळीच राहते विदर्भातील मराठी वेगळी राहते आणि ग्रामीण भागात मराठी वेगळी राहते तर प्रत्येक भागाचे मराठी ए भाषेचे वापर केले जाते त्याचे उच्चारण त्यांच्याप्रमाणे वेगळे असते जसे नागपुरात जर उ नागपूर विदर्भामध्ये जर उच्चारण घेतले तर कुणाला असं प्रत्येक याच्यामधे वेगळंच वैशिष्ट असते जसं ते बोलतात की काय करतं बे कसा आहे बे असे तर तेच जर आपण ते मराठवाड्यातील मराठी ऐकूल तर ती थोडी उच्च दर्जाची वाट वाटते जसं त्यांच्या प्रत्येक भाषेमधे असं का करतं की प्रत्येक भाषेमधे त्यांचे व्हेरिएशन्स चेंज होत जाते प्रत्येक काही मैल समोर गेले की भाषेचे वैशिष्ट चेंज होत जाते